हॅलो निशांत ट्रॅव्हल एजन्सी का हां हां हां कोण मिस्टर सुमित पाटील ना हां हां ओ काय सांगायचं असं की गेल्या रविवारी आम्ही सिनियर सिटीजन्स हां पंधराजणं होतो आणि मग गोकाकचा धबधबा बघायला आम्ही तुमच्याकडची गाडी घेतलेली होती हां सोळा सीटरची घेतलेली होती आणि सकाळी त्यांना सांगितलेलं होतं सातला या साधारण आमच्या सगळ्या औषध गोळ्या घेऊ आणि दिवसा लवकरात लवकर परत येऊ म्हणून हां गाडी पाठवलेली होती सोळा सीटरची पण तो ड्रायवर होता तो जर यंग वन होता त्याच्याच मूडमध्ये कानात कधी किती गाणी हे बस घालून बसायचा गाणी ऐकत आणि गाडी अशी वेगात चालवत होता त्याला सांगितलं होतं की आम्ही सारी सिनियर सिटीजन्स आहोत जरा बेताने हो कोणाला पाठदुखी असते कोणाला मानदुखी असते तरी पण थोडा ऐकायचा परत गाडी वेडीवाकडी इतकी फास्ट की झमकन असा जात होता की आमच्या पोटातच गोळे यायचे हो आणि मग असंच वेगाने गाडी चालवत होती आणि सीटची पण व्यवस्था काही फारशी चांगली नव्हती बसायला इतके दाटीवाटीने आता प्रशस्तपणे बसता यायची सोय होती पण सीट्स खूप लहान असल्यामुळे दाटीवाटीनं त्या जर आमचं सामान होतं जास्त ते पण ठेवायला अशी जागा नव्हती आणि ब व्यवस्थित गाडी पण तो इतका वेगाने चालवायचा मधेच ब्रेक लावायचा स्पीडब्रेकर काय त्याचं फारसं लक्ष नसायचं आणि हां वेळ त्याने मध्ये बराच असा काढला अन आवश्यकमध्ये पंक्चर पण झाली होती पोचलो सुदैवाने वेळेवर तिकडे पण हां बाकी तशी व्यवस्था आम्ही तशी केलेलीच होती बुकिंग त्यामुळे काय प्रश्न झाला नाही पण पंक्चरमध्ये काढण्यात जवळ काय गॅरेज पण त्याला मिळालं नाही त्याच्यात बराच वेळ गेला त्यामुळे आम्हाला जरा लवकर परतायचं होतं त्यामुळे झा झाला उशीर त्यामुळं सिनियर सिटीजन्स ना वेळेत पोचलेलं बरं पण असं झालं पण असं पुढच्या वेळेला तुम्ही जरा काळजी घ्या सिनियर सिटीजन्स असली की ड्रायव्हर पण जरा व्यवस्थित सहकार्य करणारे गाडीची कंडिशन पण चांगली बघून द्या हां ठीक आहे काय हरकत नाही हां ओके